मी नटसम्राट पुस्तक वाचलेलं आहे ते पुस्तक मला एवढं आवडतं की ते मला परत परत वाचण्याची इच्छा होते माझी कारण त्याच्यामध्ये जीवन काय आहे आपण आपले मुलं जेव्हा आपण म्हातारं होतो तेव्हा कसे राहतात आपल्यासोबत कसे वागतात हे त्या पुस्तकामधून कळून येते आणि ते पुस्तक जे लिहिलेलं आहे त्याच्यावर चित्रपट पण आहे नाना पाटेकरचा चित्रपट आहे तो म्हणून मला ते पुस्तक खूप आवडतं आणि चित्रपटसुद्धा आवडतो